हॅलो भाई हा मला ऍक्च्युली तुमच्याशी जरा बोलायचं होतं म्हणजे आपण आम्ही जे सगळे टेनंट आहे तर आम्ही ऍक्च्युली चर्चा करत होतो की तुमच्याशी एकदा डिसकस करूया की आता ज चाळीमध्ये पाण्याचा वगैरे प्रॉब्लेम सगळा चालू आहे तर त्याच्यामुळे आम्हा सगळ्यांना खूप त्रास होतो आहे आणि म्हणजे आता तुम्ही आजूबाजूला पण बघाल तर सगळं सगळीकडे सगळ्या चाळचं डेव्हलपमेंट चालू आहे ॲटलीस्ट सगळं व्यवस्थित मेंटेन तरी आहे तर मग आपलं ते तसं तुम्ही कसं प्लॅन करताय म्हणजे पाण्याचा तर इशू आहेच आहे पण बाकी पण गोष्टीचा मेंटेनन्स कसं काय होणार आहे अच्छा नाही पण पण मला मग सांगा मये आता म्हणजे रिडेव्हलोपमेंटला जाईल आपली चाळ समजा तर मग तेव्हा म्हणजे आता आम्ही तुमचे टेनंट आहे बरोबर तर तेव्हा आम्हाला आमच्या ओनर मये आम्हाला समजा ओन करायचं असेल आमचं घर तर ते होऊ शकतं का ह्या चाळीची जेव्हा बिल्डिंग होईल तेव्हा ते तुमच्याकडून पर्चेस करावं लागणार का बिल्डरकडून कारण तुम्हाला तुमच्या टेनंट म्हणजे तू नाही नाही मी तेच म्हणतो आहे की तुमच्या तुमच्या जेवढ्या रूम्स आहेत तेवढ्या तुम्हाला मिळतील बरोबर मग आम्हाला तुम तुम तुमच्या हा मग आम्हाला तुमच्याकडून पर्चेस करायला लागेल की बिल्डरकर कडून करायला लागेल अच्छा मग तुम्ही ते मिटिंग मिटिंग तर ठरवा ना कारण आता तुम्ही बघितला तर आजूबाजूच्या बघितलं का त्या चाळींमध्ये रिडेव्हल्पमेंटच्या मिटींग्स पण चालू आहे एकीकडे तर खाली करायला घेतलं पण त्यांनी तर मग आपल्या आता ऍक्च्युली आम्हाला कसं आहे आता आम्ही अफोर्ड करू शकतो तर आम्हाला फ्लॅट घ्यायचा आहे पण ह्याच लोकॅलिटीमध्ये घ्यायचा आहे म्हणून म्हटलं की तुम्हाला विचारू की आपल्या रिडेव्हल्पमेंट कधी होणार बरोबर पण मग तुम्ही आम्हाला पण कन्सिडर करा ना आमच्या पण रिक्वायरमनेट्स आपण एक मिटिंग तुम्ही अरेंज करून आम्हाला काय वाटत आहे ते पण एकदा जर का ऐकलंत तर मग अजून बेटर होईल आमच्यासाठी पण ठीक आहे चालेल मग मग आम्हाला कळवा तसं मग आपण मीटिंग करूया ओके ओके थँक्यू